लोक नववधूला लग्नात अनेक भेटवस्तू देतात भांडी गाडी सोन्याच्या वस्तू इत्यादी एवढ्या सगळ्या वस्तू दिल्या जातात तसंच हुंडाही घेतला जातो काही ठिकाणी हुंडा दोन लाख असा घेतला जातो